हॅलो हो हो बोला की हो मी मस्त तुम्ही कसे आहात हो हो हो हो बोला ना

हो हो येईन मी ओके हो हो चालेल गुड आयडिया हो हो हो हो चालेल कसं जायचं आपण ओके मी म्हणत होते आपल्याच बिल्डिंगमध्ये श्री ट्रॅवल्स आहेत तिथेच आपण बुकिंग करूयाकात

हो त्यांनी आपल्याला चांगला डिस्काउंट पण देऊ शकतील आपले ओळखीचे आहेत हो आपण त्यांना विचारून बघूया ना की त्यांनी घेतील का मोठी ट्रॅव्हल्स त्यांच्याकडे एवेलेबल आहे का हो आणि फॅमिली मेंबर किती पण अलाऊड आहेत ना का लिमिटेड फॅमिली मेंबर ओके आणि हो हो हो हो चालेल चालेल हो हो हो येईन येईन आम्ही अजून कोण कोण येणार आहे आपल्या सोसायटीमधून ओके ओके ओके ओके ओके अजून का अजून तिथे काही अजून तिथे काही फिरण्यासाठी एक्स्ट्रा प्लेसेस असतील तर ते पण बघून ठेवा ना

हो हो चालेल चालेल हो हो मी पण ट्राय करते शोधण्याचा हां हां चालेल चालेल मी पण सगळ्यांना इन्फॉर्म करते तुम्ही पण करा

हो हो हो हो सर हां हां सर थँक्यू हां हां बाय